हां मी करिअर कौनसिलिंगकडून अपेक्षा पिंपडे बोलत आहे हां तुझी ते ट्वेल्थ खूप साऱ्या फील्ड आहे म्हणजे ट्वेल्थनंतर डॉक्टर एम बी बी यस नीट जे ई आणखीनच आपण इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा जाऊ शकतो खूप साऱ्या असं असं डेव म्हणजे अपच अपॉर्च्युनिट्टी आहे म्हणजे आपण कोणत्या पण फील्डमध्ये जाऊ शकतो तर तुला काय करायचं आहे हो ओ टीमध्ये म्हणजे ओ टी करायची आहे तर ऑपरेशन त्याचं मिनिंग ऑपरेशन टेक थेटर टेक्निशियन होत असते ऑ ऑपरे त्यामध्ये आपण सिक्स मंथची थेरी वगैरे शिकत असतो व सिक्स मंथ आपल्याला प्रॅक्टिकल वगैरे खूप परफॉर्म करून दाखव दाखवावं लागते हो धन्यवाद